हॅलो हॅलो नमस्ते मॅडम नमस्ते मॅडम मी बाई बोलते अहो मॅडम मला का नाही तब्येत बरी नाही माझी मला थोडा ना ताप आला आणि थोडं घसा गळा का नाही थोडा घसघस करायला लागला आहे तर काही सांगू गळा थोडा घस करायला लागला आहे माझा हो थोडी नॉर्मल वाटती माझं मला ताप हां

बरं ठीक आहे मॅडम तरी बी मला ही करू वाटलं तरी माझं मला थकवा आल्यासारखं बी वाटतं ना

बरं मॅडम आणखी उपाय आहे मॅडम ह्याच्यावर काही

ठीक आहे मॅडम ठीक आहे मॅडम तब्येत माझी बरी झालीच नाही तर मग तियं मी दवाखान्यामध्ये येऊ शकते मॅडम ठीक आहे मॅडम धन्यवाद मॅडम